हॅलो हा गॅस ऑफिसमध्ये फोन लागला आहे का हां नमस्कार दादा मी चंद्रशेकर स्वामी बोलतो आहे मला माझी राहत्या पत्त्यात बदलायची आवश्यकता आहे त्यासाठी मग मला काय कराव्या लागेल आणि कोणते डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागेल त्याची मला जरा एकदा माहिती द्या आणि त्याचा किती कालावधीमध्ये बदल होईल हे पण मला सांगा माझं लॉगिन आय डी सांगतो मी शून्य एक दोन दोन चार शून्य हा आय डि आहे माझा आणि माझ्या पत्त्याची माहिती आवश्य पत्त्याची माहिती बदलायची आवश्यकता आहे मला कधीपर्यंत होईल तो हा माझा पत्ता सांगतो मी मिरज मार्केट आत्ता राहता पत्ता आहे आणि मला मिरज मार्केट यार्ड लक्ष्मी मार्केट येथे करायचं आहे तो मला जे लवकरात लवकर करून मिळेल का मग त्यासाठी मला अजून कोणते डॉक्युमेंट द्यावे लागतील तुम्हाला त्याचीही मला माहिती द्या आणि मला त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या म्हणजे मी प्रक्रिया करेन त्यावर ओक्के धन्यवाद